मी वाचलेले शेवटचे पुस्तक हे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इनफ्लुअन्स पीपल जे डेल कॉर्निंगी यांनी इंग्लिशमध्ये लिहिले होते मात्र त्याची मी मराठी प्रो मराठीमध्ये वाचलं आहे अतिशय उत्कृष्ट असे पुस्तक मला वाटले आणि त्याने अर्थातच खरोखर माझ्यावर परिणाम झालेला आहे ते लेखक हे आप आपल्याला मा आपल्या मानसिक तणावातून बाहेर पडून आपले जीवन समृद्ध बनवण्यासाठी व्यावहारिक सल्ला देतात आणि असेच त्यांचे लेखन हे उत्साहवर्धक संभाषणात्मक सु लिहिली संभाषणात्मक लिह लिहिलेले होते अतिशय प्रभावी असे ते पुस्तक होते आणि त्याच्यावर अतिशय आणि त्या पुस्तकामुळे माझ्यावर खरंच परिणाम झाला आहे त्यामुळे मी खूप काही गोष्टी शिकले त्या पुस्तक वाचल्यावर मला हे समजले की आपल्या मानसिक अवस्थेतून बाहेर पडून नवीन विचार करू शकतो आपण नवी नवीन दृष्टिकोनातून नवीन महत्त्वाकांक्षा आपण शोधू शकतो आपण आपली लोकप्रियता कशी वाढवावी हे देखील त्या पुस्तकाच्या माध्यमातून समजले त्याचप्रमाणे आपण सहज मित्र कसे बनवू शकतो हे देखील मी शिकले आपली विचारसरणी कशी असावी की जेणेकरून आपण इतरांचं मन जिंकू शकतो हे स हे मी त्यातून शिकले आपला प्रभाव प्रतिष्ठा कार्यक्षमता वाढून आपली कामे कशी मार्गी लावावी हे ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला अतिशय प्रभावीपणे समजते आपल्यात शं खरंच तर शंभर टक्के आपल्या तक्रारी असतात पण त्या तक्रारी आपण कशा ह हडत कशा हाताळायच्या युक्तिवाद टाळायचा आणि सहज आणि आनंददायी लोकांशी कसा संवाद साधायचा मनोरंजनातून कसा उत्तम संवाद साधून एकदम उत्तम वक्ता कसं व्हायचं हे मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिकले त्याचबरोबर आपण ज्यांच्यासोबत राहतो आपले मित्र झाले आपले घरचे झाले सहकारी झाले त्यांच्यासोबत कसा उत्साह निर्माण करायचा आपल्या बोलण्यातून इतरांना कसं प्रभावी करायचं हे हे देखील मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिकले अगदी त्या पुस्तकाच्या प्रास्तविकेपासून ते शेवटच्या भागापर्यंत मला प्रत्येक प पॉईंटमधून एक एक नवीन गोष्ट शिकण्यास मिळाली की आपण लोकांचे मन कसे जिंकले पाहिजे लोकांना आपल्या विचारांबद्दल कसे सहमत करून घेतले पाहिजे लोकांना आपण जवळ कसं केलं पाहिजे एक एक इतरांना आपला राग न येता आपली निंदा न करता त्यांना आपलं मत कसं समजलं पाहिजे आपण कशी त्यांच्यावर जादू केली पाहिजे सहकारी इतरांचे आपण कशी मिळवले पाहिजे आपण आणि आपण कसा इतरांवर आपली आज्ञा करतो आपली मत लोकांवर ढकलतो तर ते न करता पण आपली मत त्यांना सांगून कसं आपण त्यांच्या मनात आपली छबी नवीन तयार केली पाहिजे आपलीच आपण आपली चूक कबूल केली पाहिजे अशा विविध गोष्टी मी त्यात त्यात त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिकले आपण इतरांना आनंदी कसं केलं पाहिजे आणि स्वतः देखील आनंदी कसं झालं पाहिजे हे देखील मी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिकले अर्थातच हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक मला वाटलं नव्हतं की माझ्या जीवनावर इतकं प्रभावीपणे प बदल करू शकेल पण हे पुस्तक जेव्हा मी वाचले तेव्हा माझ्या स माझ्या जे मनात

इतरांबद्दल भीती होती किंवा भ संभाषण करताना समोरच्या समोर समोर कसं आपण नजरेत नजर मिळवून बोललं पाहिजे अगदी प्रभावीपणे आपलं मत इतरासमोर कसं मांडलं पाहिजे ठामपणे आपल्या बोलण्यावरती आपल्या हा विचारांवरती आपल्या मतांवरती कसं राहिलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी मला ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिकल्यास शिकण्यास मिळाल्या आणि अतिशय उत्कृष्ट असे पुस्तक होते